विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आरोग्य सेवा क्षेत्रातला कशाप्रकारे मदत झाले आहे म्हणजे खूप जास्त मदत झाले आहे आपण असं बोलू शकतो कारण जे कोविन ॲप आता बनवलं होतं कोविड नाईनटीनच्या वेळेस ते खूप म्हणजे चांगलं त्यांनी प्रतिसाद दिला आहे लोकांना असं आपण बोलू शकतो त्याने खूप सपोर्ट केला आहे चांगला कारण ज्यांना आम्हाला को कोविड नाईंटीनच्या टाईमाला ज्यांना लस वगैरे मिळत नव्हती ले लसा लसीसाठी रांगेत उभं रहावत राहावयाला लागत होतं आणि कधी र लस मिळेल कधी नाही असं होत होतं तर तशी कोणतीच त्या त्याच्या म त्या कोवीन ॲपमुळं कोणतीच प्रॉब्लेम आली नाही कारण की ज्यांना पण लस वगैरे घ्यायची असेल ते आधीच काय करत होते तर त्या कोवीन ॲपच्या मदतीने ते ते त्यावर हे करत होते म्हणजे काय करत होते की पहिलेच रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करत होते आपले नाव नोंदवून घेत होते आणि त्याच्यानुसार त्यांच्या त्याच्यानुसार त्यांना काय मिळत होतं तर त्यांच्यानुसार त्यांना सांगितलं जात होतं की तुम्ही या या दिवशी इथे इथे तुम्ही लस घेऊ शकता आणि ही पहिलीच त्यांना त्या कोविन ॲपमुळं त्यांना पहिलीच माहिती मिळून जायची आणि हीच सगळ्यात मोठी मडत मदत आपण बोलू शकतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ह्या आरोग्य सेवेमध्ये